या क्षेत्रातला माझा अनुभव भरोखरच अपुरा आहे असंच म्हणावं लागेल पण आतापर्यंत जो काही थोडाफार अनुभव आहे त्यानुसार नाही ती बाब फार कठीण अशी नाही वाटली त्याची जर आधी व्यवस्थित सगळी माहिती घेतली आणि माहिती घेऊन आपण कुणाकडे जायचं आहे वगैरे हे आधीपासून जर नीट माहिती असेल तर ती कागदपत्र मिळवणं फार अवघड असतं असं मला तरी नाही वाटत ती माहिती सगळी घेणं आवश्यक आहे बऱ्याचदा काय होतं की लोक माहिती न घेताच जातात आणि मग तिथे गेल्यानंतर अरे असं नको हे तसं करायला होव होतं असं असा त्यांना असे असा काहीतरी असं सिच्युएशन त्यांच्या डोळ्यासमोर येतं आणि मग त्यांना ती गोष्ट अवघड वाटायला लागते हो ना